हॅलो हाय तुला वेळ आहे का म नाही मला थोडीशी मदत हवी होती तुझी अरे काही नाही मी ना घरातली कचऱ्याची चा छाटणी करत होते आणि माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे बऱ्याचशा अशा वस्तू आहेत की ज्या मी पुनर्वापर करू शकते आपण मला खात्री नाही आहे की त्या वस्तू पुनर्वापरासाठी योग्य आहेत की नाही कोणत्या कोणत्या आहेत ना प्लास्टिकच्या बाटल्या आहेत काही कागदपत्रं आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहे जसं की चा खराब चार झालेलं चार्जर आहे आणि थोडंसं काचेचं सामान आहे ह्यातलं नेमकं काय करायच याचं नेमकं काय करू तेच मला कळत नाही आहे पुनर्वापर केंद्र नाही मला खात्री नाही आहे बट असेल पुनर्वापर केंद्र तुला त्याच्याबद्दल काही माहिती असेल तर सांग ना पुनर्वापर केंद्राबद्दल कुठे आहे आपल्या परिसरात हो का अच्छा ते काय करता प्लास्टिक कागद आणि धातू काच सामान स्वीकारतात ओके आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी पण वेगळं ई वस सेंटर आ शोधावं लागेल का हां का अच्छा कुठे असेल हे ग्रीन अर्थ रिसायकल सेंटर ओके ग्रीन अर्थ रिसायकल सेंटर ठीक आहे पण मला हे केंद्र कोणत्या प्रकारचं प्लास्टिक स्वी स्वीकारतं हे कसं कळेल अच्छा त्यांची वेबसाईट आहे का त्यांच्या केन वे वेबसाईटवर त्याच्याविषयी सगळी माहिती मिळेल ठीक आहे साधारणपणे पाण्याच्या बाटल्या आहेत आणि दुधाचे जार्स आणि साफसफाईच्या बाटल्या आहेत फूड पॅकेजिंग किंवा सिंगल यूज ते नाही घेत का अच्छा जुन्या कागदपत्रांचं काय ते फक्त पेपरच स्वीकारतात की कार्डबोर्ड सुद्धा दोन्ही स्वीकारतात हां त्यांच्यावर तेलाचे डाग किंवा अन्नाचे अवशेष नस असू नये बरं ठीक आहे आणि ई वेस्टबद्दल काय आहे ई सायकल सेंटर नावाचं ठिकाण आहे ओके तिथे तुटलेली उपकरणं खराब चार्जर आणि जुन्या बॅटरी ते स्वीकारतात ओके काचेच्या वस्तूंपैकी फक्त बाटल्या किंवा जार घेतील का ते पण फुटलेलं काच सामान ते सहसा नाही घेणार हो हे सगळं ऐकून खरंच उपयोगी वाटतं आहे मला खूप आता विचारायचं आहे की त्यांच्याकडे वस्तू नेण्यासाठी काही वेळापत्र काही म्हणजे कधी जावं असं काही टाईमटेबल आहेत का त्यांचं दहा ते पास हो ठीक आहे मला उद्या वेळ आहे तर मग मी दहा स साडे दहा पाहुणे अकराला जाईल नक्की करेल मी पण मग त्यांनी काही पैसे वगैरे शुल्क त्यासाठी मागितलं तर नाही शुल्क नाही घेत का ते ठीक आहे थँक्यू सो मच हो मी उद्याच केंद्राला भेट देते आणि तुला ह्याविषयी सगळी अपडेट करेल ठीक आहे हो नक्की नक्की नक्की धन्यवाद भेटू लवकरच